हॅलो मला एक चौकशी करायची होती गॅस आरक्षणाबाबत मला या आठवड्याच्या शेवटी एक मोठा बारबेक्यू पार्टी आयोजित करायचा आहे या पार्टीसाठी गॅस सिलेंडर अत्यंत आवश्यक आहे आणि मला खात्री करायला हवी आहे की गॅस सिलेंडर वेळेवर पोचलो आहे की नाही माझा असा हेतू आहे की माझं सिलेंडर हे माझ्या घरापर्यंत पोहोचावं तुमच्या एजन्सीच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधत आहे कारण मला या परिस्थितीच्या तातडीने उत्तराची आवश्यकता आहे सर्वप्रथम मला तुमच्याकडून खालील गोष्टी पैकी काही गोष्टींची म्हणजे चौकशी करायची होती या आरक्षणाची स्थिती मला सांगू शकाल का कृपया तपासा की माझा गॅस सिलेंडरच्या आरक्षणाची स्थिती काय आहे आय गॅस सिलेंडरची डिलेवरी किती वेळात होईल हे मला सांगू शकाल का माझ्या पार्टीसाठी या गॅस सिलेंडरच्या तातडीने पुरवठा होणं अव आवश्यक आहे त्यामुळे याची स्थिती तपासून मला याची माहिती द्या डिलिव्हरीची वेळसुद्धा सांगाल जर गॅस सिलेंडरची डिलिवरी पुढे ढकलली गेली असेल तर कृपया मला त्याबद्दल लवकरात लवकर माहिती द्या पार्टीची तारीख जवळ आलेली आहे आणि मी निश्चितपणे गॅस सिलेंडरची वाट पाहत आहे तातडीने पाठवावे अशी मी तुम्हाला निवेदन करतो आणि श जर गॅस सिलेंडरच्या तातडीच्या डिलेवरीसाठी काही अतिरिक्त शुल्क असेल तर कृपया मला याबद्दल माहिती द्या मी त्या अतिरिक्त शुल्काची भरपाई करण्यासाठी तयार आहे कारण बारबीक्यू पार्टीसाठी गॅस सिलेंडर अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद